हां हां नमस्कार मला एकाने तुमचा नंबर दिला होता मला घर हवं आहे भाड्याने किंवा मग म्हणजे स विकत जरी असेल तरी चालेल फक्त अंबाबाई मंदिरापासून एक तीन साडे तीन किलोमीटरवर असावं अशी इच्छा आहे जरा माहिती देऊ शकाल का हो हो तीन रूमचं चालेल आम्हाला

फक्त रूम साईज जराशी मोठी असावी आणि हो हो हो कार पार्किंग पण पाहिजे आहे

होय का अच्छा हां हां मग साधारण दर कसा पडेल काय मग

बरं हां साडे अकरा

बरं बरं अच्छा

बरं बरं अच्छा आणि मग कॉमन मेंटेनन्स असणार का त्याला

बरं बरं

हां रेंटला दहा बारापर्यंत का बरं बरं चालेल मी जरा घरी पण बोलते आणि जर बघायला यायचं झालं तर केव्हा येऊ शकू आम्ही तो फ्लॅट ते कधी

हो हो विकत घ्यायचा तो कारण आमचं आता बरेच वर्ष आम्ही चालले असं भाड्याने स्वतः विचार करायला लागलो आहे घरात म्हणजे स्वतःचंच असावं असं आणि जरासं थोडंसं हालचाल चालू आहे आमची म्हणून मग विचारलं तुम्हाला चालेल ये केव्हाही येऊ शकतो तुम्हाला फोन करून हो चालेल ओके थँक्यू हां हां बोला की हां चालेल मंगळवार पेठ चं पेठ चालेल एकूण आंबा ते देवळापासून एक तीन साडे साडे तीन किलोमीटर म्हणलं ना तुम्हाला मी

हां हां हो हो मी फोन करेन येताना तुम्हाला आम्ही आत घरी बोलते त्यांनाही बोलते आणि मग फोन करून आम्ही येतो हां हां धन्यवाद धन्य